मी माझ्या इथे माझ्या बड्डेची पार्टी अरेंज केली आहे तर तुम्ही रुपम रेस्टॉरंट मधून बोलता का स्वीगी ॲप्समधून रुपन रेस्टॉरंट बोलता का कारण मला मी माझ्या इथे पार्टीची अरेंजमेंट केलेली आहे माझा बड्डे पार्टी मी त्यांना बड्डे पार्टी देत आहे माझ्या मित्रांना मैत्रिणींना तर असे माझे जे मित्र मैत्रीण आणि माझे नातलग जे आहे ते टोटल शंभर लोकं आहेत तर त्यांच्यासाठी मला तुमच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवायचं आहे जेवणामध्ये जे आहे चार म्हणजे थाळी प्रमाणे शंभर लोकं आहे तर शंभर थाळी हवंय मला तर शंभर थाळीमध्ये जसं प्लेटवाईज मला प्लेटवाईज पाहिजे तर थाळीमध्ये एका थाळीमध्ये मला मिनिमम असं म्हणजे क्वांटिटी जास्त पाहिजे कारण की एका व्यक्तीचं पोट असं भरलं पाहिजे त्यामध्ये चपाती ज्या आहेत कमीतकमी सहा ते सात चपाती असायला पाहिजेत भाजीचं पण भाजी जी आहे चपाती पाहिजे मला त्यामध्ये दोन भाज्या पाहिजेत पनीर मटरची भाजी पाहिजे एक सगळं वांगं पाहिजे सगळ्या वांग्याची भाजी पाहिजे त्यामध्ये दहीभल्ले पाहिजेत आणि गुलाबजामून पाहिजेत स्वीटमध्ये मुगाचे पापड पाहिजेत आणि जिरा राइस पाहिजे आणि त्यामध्ये सलाद सलादमध्ये गाजर आणि मुळा असायला पाहिजे त्याचे स्लाइस असायला पाहिजे आणि हे जे जेवण आहे ते माझी जी डिलेवरी जी आहे ती राहणार आहे तीन ऑक्टोम्बर दोन हजार तेवीस तर टायमिंग जो आहे मला जेवण जो टाइम जेवणाचं जेवण मागवायचा जो टायमिंग आहे माझा तीन तारखेला सायंकाळचे सहा वाजेपर्यंत मला सगळं जेवण मिळालं पाहिजे कारण की लोकं जास्त आहे शंभर लोकांचं जेवण म्हटलं तर तुम्हाला तुम्ही आधीपासून तयारीत रहा आणि मला ते जेवण वेळेवरती सहा वाजता पोचलं पाहिजे तीन तारखेला तीन ऑक्टोम्बरला तर आणि माझा जो जे जे पैसे जे आहेत ते तुम्ही मला किती झाले ते सांगू शकता का ते म्हणाले तुम्हाला अडीच हजार झालेत का माझे पैसे ठीक आहेत अडीच हजारमध्ये काही मला सवलत मिळेल का मला काही सूट मिळेल का तर मॅडम आमच्या इथे डिस्काऊंट आहे टेन पर्सेंट तर ऑफर चालू आहे सध्या तुम्ही त्या दिवशी म्हणजे ऑर्डर केली आहे ज्या दिवशीच ऑर्डर आहे त्या दिवशी आमच्याकडे एक ऑफर ठेवलेली आहे तर त्यामध्ये ऑफरमध्ये तुम्हाला टेन परसेंट डिस्काउंट देऊ शकते ठीक आहे चालेल मला टेन परसेंट डिस्काउंट या हे जे मी जेवण मागवलेलं आहे त्यावरती लावा आणि ते लेस करून आणि मला टोटल अमाऊंट सांगा टोटल अमाऊंट त्यांनी सांगितली दोन हजार चारशे ठीक आहे मी तुम्हाला हे जे पेमेंट आहे मी ते तुम्हाला आता सध्या मी तुम्हाला आडवान्स देते हजार रुपये आणि बाकीचे जे राहिले रिमेनिंग पैसे आहेत ते मी तुम्हाला ऑनलाइन पेड करते पन ही डिलिलि डिलीवरी जी आहे ऑन टाइम मला असायला पाहिजे परफेक्ट टाइमाला मला पोचली पाहिजे सहा वाजता आणि जे डिलीवर बॉय आहे जे डिलीवर करणार त्यांना त्यांना सांगा की माझं जे अन्न जे आहे जे मी जेवण मागवलंय ते सांडता न काही सांडउगड होता मला व्यवस्थित पॅकिंग करून ते माझ्या घरपोच सेवा केली घरपोच पोचल्या पाहिजे माझा घराचा जो ॲड्रेस आहे रामेश्वरी रोड नियर गिर्डे डेकोरेशन इन अकोला